हॅलो दादा तुम्ही कुठपर्यंत आलेला अजून पाऊण तास लागते का मी तर तुमची एक घंटापासून वाट पाहत आहे ना दादा इथं तुम्ही मला म्हटलं होतं की मी अर्ध्या पाऊण तासात इथे येतो म्हणून का बरं आले नाही तुम्ही का बरे एवढ लेट होतंय ट्रॅफिक जाम झालेला आहे का मग न आणखी किती वेळ लागणार आहे तुम्हाला इथं यायला प्लीज दादा लवकर करा आ मी एक्चुअली पिच्चर पाहायला जात होती तर तिकडे कसं माझं मग वेळ निघून जाणार आहे बाराचा शो आहे ना तर मला लवकर पोहोचायचंय तिथं तुम्ही लवकर या आणि मला तुम्ही सांगू शकता का मग मला किती वेळ लागणार आहे अजून पाऊण तास खूप वेळ खूप वेळ झाला ना दादा लवकर यायचा प्रयत्न करा ना तुम्ही आणि तुम्हाला माझं लोकेशन माहीत आहे ना इथे हायवे नंबर तीनवर आहे मी मंत्रालयासमोर हो हो हो तिथेच आहे मी प्लीज दादा लवकर यायचा प्रयत्न करा मला इथून लवकर निघायचं हाय आणि मी दोन तास झाले तुमची वाट पाहत आहे इथे ओके ओके ठीक आहे या लवकर मग